नाही मराठी भाषेने कुठल्याच प्रकारचा परिणाम इतर भाषांवर केला नाही कारण मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे ती महाराष्ट्रातच बोलली जाते अर्थातच तिची भाषा म्हणून हिंदी इंग्रजी याचा उपयोग केला जातो परंतु ज्या ठिकाणी लोक मराठी बोलू शकतात किंवा जिथे मराठीमध्ये संभाषण केलं जातं तिथे आजही मराठीच बोललं जाते आणि इतर भाषा यांना अनन्यसाधारण महत्व आहे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी लोक त्या स्थानिक भाषेत किंवा त्या व्यावहारिक भाषेतच आजही संभाषण करताना दिसतात माझ्या मते मराठीने कुठल्याच भाषेवर परिणाम केलाला नाही